घराच्या आतमध्ये तुळस मनीप्लांट बांबू ही रोपे ठेवली जातात आणि घरातील वातावरण स्वच्छ ठेवतात आणि घरातील सजावटीसाठी एक उत्तम पर्याय आहेत